मला दक्षिण भारतातील खाद्यपदार्थ आवडतो चिकन स्वतःच्या हातानं ब बनवलेलं ते मसाला गिसाला तयार करून भाजून वाटून सन्या पाट्यावरती तो बनवायला पण मला आवडतो आणि खायला पण मला आवडतो आणि दुसऱ्याला पण खाऊ घालतो